उघड्यावर शौच करणं हे अजूनही भारतात काही ग्रामीण भार भागात सं मोठी गंभीर समस्या आहे तिथं शौचालयाची उपलब्धता नाही आहे अस्वच्छता आहे किंवा तिथं जागरूकता कमी आहे त्यामुळे तिथं अजूनही ते स समस्या आहेत त्याचे तोटे अनेक आहेत आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्यामध्ये डायरिया होऊ शकतो कलरा टायफॉइड अशा अनेक प्रकार होऊ शकतात म्हणजे त्वचेचे विकारसुद्धा हो ह न हो हो होतात आपल्या प प्रदूषण आणि पर्यावरण जर असे आहे तर त्याच्यावर पण खूप मोठे परिणाम होतात म्हणजे उघड्यावर शौच केल्याने जमीन आणि पाणी सगळे एकत्र मिसळ जमीनीतलं पाणी ते सगळे एकत्र मिसळ येते तर शेतीत आणि विहिरीत तसंच ते पाणी जातं त्यानंतर स्त्रिया आणि मुलींवर पण परिणाम होतात आता त्यांनी त्यांना एकदम त्या सगळ्यात जास्त मुली आणि स्त्रियांसाठी त्रासदायक ठरते मग त्यांना सकाळ सकाळी असं लवकर जाणं परत स्वच्छतेचा अभाव त्यात आत्मविश्वासाचा आम आत्मसम्मानाचा प्रश्न उ उद्भवतो मग परत ह्यामुळे आपल्या देशाच्या प्रगतीला आपण थोडंफार अडथळा निर्माण होतोच त्यामुळं थोडं तोटे आहेत